माझ्या बँकेबद्दलचा भयंकर अनुभव असा आहे की स्टेट बँकेमध्ये माझं अकाऊंट होतं पण स्टेट बँकेचे कर्मचारी उशिरा येण्यात आणि आलेले कर्मचारी सेवा न देण्यात इतके प्रसिद्ध आहेत प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध आहेत की ते आपण सगळे जोक्स हल्लीसुद्धा सोशल मीडियावरती वाचतो की सुट्टीच्या दिवशीसुद्धा काम करणारे कर्मचारी कोण तर स्टेट बँक किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असं उपहासाने बोललं जातं पण माझा स्वतःचा अगदी खरा अनुभव आहे माझं स्टेट बँकेत अकाऊंट होतं होतं खातं माझं होतं म्हणण्याचा हे ही वेळ अशी आली आहे कारण मी ते खातं शेवटी कंटाळून वैतागून बंद केलं त्यांच्याकडनं आणि दुसऱ्या बँकेत काढलं पण स्टेट बँकेची लोकं कोणीही कितीही तिथे आरडाओरडा जाऊन केली तरी काहीही सुधारत नाहीत म्हणजे चान्सच नाही आहे सुधारण्याचा त्यांच्याकडे बहुतेक ती सिस्टिमच अशी आहे की तुम्ही असं असं असं वागलात ह्या या पद्धतीने तुम्ही जर वागलात सेवा न देण्याच्या पद्धतीत वागलात तरच तुम्ही बहुतेक स्टेट बँकेचे कर्मचारी होऊ शकता असं बहुतेक त्यांचे मुख्य एलिजिबिलिटी दिसते आहे तर माझा अनुभव असा आहे की मी पासबुक प्रिंटिंग करण्यासाठी गेले होते तर त्यांचं मशीन नेहमीप्रमाणे ए टी एम कार्डाचे इथे जे असतं ए टी एमचे इथे जे असतं ते बंद पडलं होतं म्हणून मी लाईनीत उभे होते तरीही त्यांनी काहीतरी खट खुट करून अर्धा एक तासाने ते ए टी एम चालू करून दिलं ते मशीन आणि मग मी माझं स्टेट बँकेचं जे पासबुक होतं ते मी प्रिंटिंगला आत टाकलं सगळं माझी ती रिक्वायरमेंट जी होती ती टाकली की काय खाते नंबर वगैरे वगैरे ते झालं आणि ते गेलं ते पासबुक गेलं ते आतच गेलं ते परत बाहेर आलंच नाही आणि मलाच कळेना की म्हणलं अरे यांनी आत्ता हे मशीन दुरुस्त करून दिलं आणि अजूनही हे गडबडलेलं आहे का काय येतच का नाही आहे माझं पासबुक बाहेर म्हणून पुन्हा एकदा त्या बँकेत गेले त्यांना बोलवलं ते मॅनेजर म्हणे नाही मिळेल उद्या देतो परवा देतो म्हणलं अहो असं नाही मी पासबुक प्रिंट कशाला करते आता हल्ली कोणी पासबुक प्रिंट करत नाही ही जुनी गोष्ट आहे माझी पण तरी कशाला केलं तर मला काहीतरी काम आहे मला त्यात काहीतरी बघायचं आहे म्हणून मी तुम्हाला प्रिंट करण्यासाठी इकडे जाऊन सांगते आहे ना की ते द्या म्हणून काढून ते काय ऐकेनात आणि अनेक लोकांची अशी पासबुक नंतर अडकायला लागल्यावरती मग साधारण तिथे जथाच जमा झाला आणि मग सगळ्यांनी मिळून त्या मॅनेजरला अगदी सक्तीने उठून जाऊन ते काढायला लावलं तीस काढल्यानंतर साधारण आम्ही जिथे जमा झाले होतो एक जे काही दहा पंधरा जणं ते सोडून अजून एक साधारण पंचवीस तीस पासपोर्टस् आत पडलेले सापडले इतका भयंकर गचाळ कारभार या स्टेट बँकेच्या खात्याचा मला मिळालेलं आहे त्यामुळे मी त्याच्यानंतरही एक दोन वेळेला असंच लायनीत उभं राहायचं हे लोकं जेवायला गेले की गायबच होतात ह्यांच्या जेवणाच्या वेळा पक्क्या आमच्या ऑफिसच्या वेळा सोडून आम्ही येतो आहे ह्याला काही त्यांना घेणं देणं नसतं आम्हाला चार चार फेऱ्या मारायला लावायच्या मग तुम्ही हा काउंटर जा तो काउंटर जा आणि त्यांची उद्धट उत्तरं म्हणजे पुणेकर जे स्पष्ट बोलणारे म्हणून फेमस आहेत ते ह्यांच्यासारख्या लोकांना वैतागले असतील म्हणजे हे लोकं कसं काम करतात आणि लांब लांब रांगांमध्ये आम्हाला उभं करून कुठे गायब होतात ह्या सगळ्याला वैतागून शेवटी माझं ते एकदाचं खातं मी बंद करून टाकलं आणि मग मी आपल्या दुसऱ्या बँकेत गेले हीच गोष्ट माझ्या मैत्रिणीची बँक ऑफ महाराष्ट्राच्याबद्दल घडली होती आज नाही आहे तो रजेवर आहे उद्या या मग ते काउंटर बंद आहे मग सिस्टिम एरर आहे कम्प्युटर बंद पडला आहे मशीन चालत नाही इंक संपली अरे ह्यांची कारणं संपत नाहीत आणि आमची कामं होत नाहीत असा एकूण हा सगळा प्रकार असल्यामुळे धन्य ती बँक आणि धन्य ते बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक त्यामुळे आता सध्या माझ्या ज्या काही बँकेत खातं आहे तिथे एकदम व्यवस्थित चालू आहे आणि सगळ्या ऑनलाईन व्यवहारांमुळे तर फारच सुकर झालं पण स्टेट बँक काही दिवाळीचे बोनसच्या वेळेस मिळालेल्या चेकबद्दलसुद्धा स्टेट बँकेत प्रचंड तक्रारी होतात प्रचंड तक्रारी असतात त्यांच्याकडच्या की ते त्यांच्याकडे कर्मचारीच का नसतात किंवा आलेले करतात काय कामावरती हे मला कधीच कळलेलं नाही कारण चेक क्लिअरच होत नाहीत बरं लोड असतो खूप चेक येतात बोनस असतो यांव त्यांव सगळं मान्य आहे पण चेक साधारण आठवडा भरात तरी क्लिअर व्हायला पाहिजे ना तेही होत नाही हे लोकांकडे चेक पडलेले आहेत असे सगळे प्रकार घडत असल्यामुळे साधारण टाटा बाय बाय केलेलं आहे धन्यवाद